हॅलो हां आतीश ट्रॅवल एजन्सी सर मला टुरिस्टसाठी स्पॉट बघायच्या होत्या सर आता मनालीसाठी बघायच्या होत्या सर मी तसं लोकली आता संगमनेरमध्ये राहतो त्याच्यानंतर मला संगमनेरमधून मनालीपर्यंतच कसं बाय बस बाय रूट आपल्याकडं कशी सुविधा आहे सर सर रेट्स कसे कसे असतील काय मला तुम्ही गाईड करू शकता सर यामध्ये काही कन्सेशन वगैरे विदाउट जी एस टी विदाउट जी एस टी काय आहे सर मग इथून जाण्याची सुविधा कशी फ्लाईटद्वारे की बसने किंवा ट्रेनने कसं जा कसं नेणार वगैरे तिथं राहण्याची सुविधा ओके सर मग सर जेवण वगैरे या पॅकेजमध्येच घेता तुम्ही की आम्ही सेपरेट खर्च करायचं असं जी फक्त ट्रव्हलिंगसाठी सर सर म्हणजे तुमची कधीपर्यंत डेट वगैरे फायनल राहील म्हणजे आम्हीही जसं तुम्हाला डेट देऊ त्या पद्धतीत होईल का सर असं आहे आता आम्ही दहा दहा पर्सन आहेत सर तर मग दहा पर्सनसाठी काही कन्सेशन वगैरे काय होईल का सर किती अमाऊंट होईल सर फायनल तशी समजा दहा पर्सनसाठी सर यामध्ये काय कमी नाही होणार सर म मनाली मनालीला राहण्यासाठी रूम कशा अवेलेबल असतील सर ए सी नॉन ए सी या पॅकेजमध्येच बरं सर सर तुम्ही येथून कसं नेणार बोलले बसने की सर मग फ्लाईटने जायचं असलं तर चार्जेस कसे वाढतील किंवा कमी होतील कसं सर ओके सर तिथलं रूमच्या रेटबद्दल काय माहिती मिळेल बरं ठीक आहे सर ठीक आहे सर मी तुम्हाला डिस्कशन करून सर मी तुम्हाला डिस्कशन करून सांगतो

ठीक आहे चालेल सर